मी सध्या राहत असलेले कोल्हापूर शहरामध्ये मेहता पब्लिकेशन असो अजब पुस्तकालय आणि या ठिकाणी भवानी मंडपामध्ये या ठिकाणी कोल्हापूरमध्ये एक पुस्तक जुन्या पुस्तकांचा जुन्या पुस्तकांचा या ठिकाणी संग्रह आहे त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेली असतात जुनी पुस्तके असतात अशी भरपूर दुकाने आहेत त्या आम्ही पुस्तके खरेदी करतो तसेच त्या पुस्तकामुळे आम्हाला म्हणजे ब स्वस्त आणि निम्म्या किंमतीमध्ये ती पुस्तकं आम्हाला ख खरेदी करावयास मिळतात त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या सी बी एस स्टँडच्या जवळील भागामध्ये एक श्टॉल लागलेला असतो तो बारमाही श्टॉल असतो त्यामध्ये छोट्या छोट्या पुस्तकापासून ते बाल बालमित्रपासून ते पूर्ण मोठे मोठे जे ग्रंथ आहेत जसे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी गीता परत गुरुचरित्राचा सुद्धा ग्रंथ असेल अशा भरपूर प्रकारचे ग्रंथ प्रकाशन त्या ठिकाणी उपलब्ध आहेत नवीनमध्ये आपण त्या ठिकाणी खरेदी करू शकतो अशा पद्धतीने कोल्हापूरमधून आम्ही खरेदी करतो आणि त्या ठिकाणी महाद्वार रोडच्या ठिकाणीसुद्धा एक दुकान आहे तिथूनही आम्ही पुस्तके खरेदी करतो त्याचबरोबर जर मला जास्ती म्हणजे एखादं पुस्तक उपलब्ध होत नसेल तर आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी मग पुण्याच्या ठिकाणी शनिवार वाडीच्या बाजूला सुद्धा भरपूर असे पुस्तकं मिळतात जी सेकंड हँड असतात वापरलेली असतात ती विकत भेटतात त्या ठिकाणीसुद्धा आम्ही कधी गेलो तर त्या ठिकाणी घेऊन येतो त्यामुळे पुस्तकांचा छंद आहे छोट्या छोट्या पुस्तकापासून ते मोठ्या पुस्तकापर्यंत आम्हास या ठिकाणी पुस्तकं मिळून जातात त्यामुळे कोल्हापूरमध्ये सुद्धा पुस्तकं उपलब्ध आहेत अशा पद्धतीने आम्ही खरेदी करतो आणि स्वस्त दुकानसुद्धा आहेत सेकेंड हँड पण आहेत त्यामुळे पुस्तकांची काही गैरसोय होत नाही त्याचप्रमाणे ग्रंथ ग्रंथालय ग म्हणजे मासिक फी आकारून कोल्हापूरमध्ये ग्रंथालयसुद्धा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी मासिक मेंबर होऊन आम्ही त्या ठिकाणी पैसे भरून तिथं जाऊन वाचूसुद्धा शकतो किंवा घरी पुस्तक घेऊन येऊन पुस्तक वाचावयास आम्हाला उपलब्ध करून देतात असे सामाजिक कार्य करणारे या ठिकाणी काही संस्था आहेत त्या पण आम्हाला पुस्तकं वाचनामध्ये मदत करू शकतात मी ज्या ठिकाणी स्वतः आत्ता काम करत आहे शांतीनिकेतन स्कूल म्हणून ते काम आहे मी बस मामा म्हणून काम करत आहे त्या ठिकाणीसुद्धा आमच्या ज्या संस्थापिका आहेत ज्या शाळेच्या त्या त्या आदरणीय ताई असतील त्या त्या ठिकाणी आम्हाला पुस्तक वाचनास प्रेरणा देतात त्या तिथंसुद्धा काही पुस्तकं उपलब्ध आहेत जसं की विश्वास नांगरे पाटलांचे मन मे है विश्वास असं एक पुस्तक आहे ते सुद्धा आम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतं आहे ते घरी नेण्यास सुद्धा ते आम्हाला मदत करतात त्यामुळे पुस्तक आम्ही वाचू शकतो आहे आणि कोल्हापूरमध्ये भरपूर ठिकाणी या ठिकाणी पुस्तकं मिळ मिळून जातात त्यामुळे पुस्तकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होत नाही